नमस्कार फेसगार्ड हे सनस्क्रीन ट्यूब आहे ती मी दर महिन्याला ऑनलाईन आपल्याकडून ऑर्डर करत असते तर या वेळेला एकाच महिन्यात चुकून दोन वेळा माझ्याकडून ती ऑर्डर दिली गेली आहे तर मला त्या दोन ऑर्डरमधली एक ऑर्डर कॅन्सल करायची आहे त्यासाठी मी त्या प्रॉडक्टचं थोडंसं डिटेल्स देते फेसगार्ड हे त्या क्रीमचं सनस्क्रीनचं नाव आहे आणि त्याचं फिफ्टी एस पी एफ ह्या त्याच्या सनस्क्रीनचा डिटेल आहे आणि त्याची किंमत सातशे चाळीस रुपये आहे परंतु सब्स्क्राईब आणि सेव हे ऑनलाईन ऑप्शन मी सिलेक्ट केल्यामुळे मला त्याचे केवळ सहाशे दोन रुपये भरावे लागले होते तर माझा पत्ता आहे तीनशे दोन राजस गार्डन दीप बंगला चौक मॉ मॉडेल कॉलनी पुणे चार शून्य शून्य शून्य एक सहा या माझ्या पत्त्यावरती जर आपण त्याला रिटर्नसाठी कुणाला पाठवू शकलात तर ते प्रॉडक्ट ती अमाऊंट कॅन्सल होऊन माझ्या अकाऊंटला जे कार्ड मी वापरलेलं आहे त्याच अकाऊंटला परत जर रिव्हर्स करता आलं तर मला त्याची अत्यंत मदत होईल आणि पुढच्या महिन्यासाठी नेहमीप्रमाणे ती एकच ट्यूब मला जी लागत असते त्याची मी ऑर्डर परत त्याला मी प्रोसिजर वेगळ्या ह्याने करीन तर आत्ता मला ही एक ट्यूब कॅन्सल करायची आहे ऑनलाईन ऑर्डर ती लवकरात लवकर तुम्ही मला त्याचे सगळे प्रोसिजर करून ती रिव्हर्स करून त्याचा परतावा द्यावा ही नम्र विनंती धन्यवाद